हॅलो नमस्कार स्थानिक कचरा व्यवस्थापनाच्या ऑफिसला फोन लागला आहे का मी ऋतुजा हंडे बोलते तर आपण आपल्या सामुदायिक उद्यानात उद्यानात एक सामुदायिक कार्यक्रम आयोजित केला आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या नृत्यस्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे व तसेच आपण जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा होणार आहे जसे की बॉटल्सचे बॉटल चा कचरा त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करणार आहे त्याच त्याच तो सगळा कचरा त्याच्यानंतर आ जे नृत्यस्पर्धा होणार आहे त्याच्यावरती आपण मोठमोठे फटाके वगैरे ते सुद्धा लावणार आहोत तर त्यासाठी त्यामुळे खूप कचरा होणार आहे तर या उद्यानात जो काही कार्यक्रमातून जो काही कचरा होणार आहे त्याचे संकलन करण्यासाठी मी तुम्हाला फोण केला आहे तर तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाच्या दिवशी मदत करावी हा कार्यक्रम सहा डिसेंबरला आपण आयोजित केलेला आहे तर तुम्ही आम्हाला कचरा व्यवस्थापनाची मदत करावी ही नम्र विनंती आणि तुम्ही आम्हाला मदत कराल ही आशा ठेवते